हॅलो हं बोला हॅलो बोला ना बोला हो येतं आहे येतं आहे बोला बरं बरं बरं बोला ना चालेल ना उद्या दुपारनंतर अच्छा अच्छा चालेल चालेल दुपारी या तुम्ही बाराच्या नंतर

काम ते अकोला जिल्हा आहे पूर्ण बुलढाणा जिल्हा वाशिम हो चालतं आहे चालतं ठीक ओ के ओ क चालेल ना चालेल ओ के

ठीक ठीक चालेल चालेल करून घेऊ आपण प्रोसिजर कंप्लीट नाही नाही नाही काय अडचण नाही हॅलो